खरं सांगायचं तर सुट्टीसाठी असं विशेष कुठे मी जात नाही आणि अगदीच कुठेतरी गेले अर्थात आपण परक्या गावात परक्या ठिकाणी जातो त्यामुळे कंटाळा येण्याचं ठे प्रमाण फार असतं त्यामुळे हो मी क बऱ्याचदा पुस्तकं माझ्यासोबत नेली आहेत आणि माझा माझा विरंगुळा माणसांच्या गर्दीतही एकटेपण शोधता आलं पाहिजे आणि बऱ्याचदा मला ते माणसांच्या गर्दीतलं एकटेपण जाणवतं ते एकटेपण घालवण्यासाठी मी माझं पुस्तकं माझी पुस्तकं घेऊन जाते ती पुस्तकं वाचते पुस्तकांमध्ये रमते आणि हो मी प्रवास करताना काही पुस्तकं खरेदी फारशी नाही केली खूप अगदी क्वचित केली आहेत आणि मी शहरावर बेतलेली वगैरे अशी पुस्तकं काही वाचली नाही आहेत खरं सांगायचा तर आणि मी माझ्याकडे असलेलीच पुस्तकं बऱ्याचदा वाचते मला भेट अनेक जरा पुस्तकं देत असतात मी पुस्तकं विकत घेत असते मी वाचनालय लावलं आहे त्यामुळे वाचनालयातली पुस्तकं आणून वाचते माझ्या ओळखीतील असे अनेक अनेक लोकं आहेत जी लोकं वाचतात की त्यांच्याकडची पुस्तकं आणते ती वाचते आणि असं काही शहर विशिष्ट जागा असं काही नाही आहे माझ्यासाठी वाचनासाठी मला वाचायला आवडतं मी वाचायला लागले की मनापासून वाचते त्यासाठी मला कुठलंही शहर कुठलाही हवामान मौसम असं काही लागत नाही आणि वाचनवेड्या माणसला खरं तर हे लागलंही नाही पाहिजे त्याला त्याच्यासाठी वाचन हेच तत्त्व मुख्यत्वे असलं पाहिजे त्यामुळे यस हो मी वाचते आयन मला स्थळ काळ वेळ कसलंच भान नसतं कधीही वाचते काहीही वाचते हाताला लागेल ते वाचते पण वाचते